मी माझ्या फ्रेंडकरून औपचारिक प्रशिक्षण घेतेलेले आहे फोटोग्राफीचे कारण की जेव्हा माझा मित्र फोटो वगैरे काढायचा तर मलाही त्यांचे फोटोग्राफी बघून मलाही थोड्या थोड्या प्रकारे फोटोग्राफीचा छंद लागू लागला मी त्यांच्या सोबत केव्हाही फिरायला वगैरे जायचो तर मी त्याचे फोटोज वगैरे काढताना त्याला बघत होतो तर मलाही फोटोग्राफी करण्यास आवडू लागले तर मी स्टारटिंगला त्याचं बघून बघून बघून मी फोटो काढायचे शिकलो आणि त्यानंतर त्यांनी मला चांगल्याप्रकारे फोटोग्राफी करायची शिकवली आणि त्यानंतर मी त्याला त्याच्याकडून फोटोग्राफी चांगल्या पद्धतीने कशी करावं तर ते मी शिकलो आणि मी स्टारटिंगला छोटा मोबाईलमध्ये फोटोग्राफी करायचो तर त्यामध्ये थोडे ब्लर वगैरे फोटो यायचे तर त्यानंतर मी चांगल्या प्रकारचा कॅमेरा वगैरे घेतला आणि त्यासाठी चांगल्या प्रकारची लेन्स वगैरे सुद्धाही घेतली त्यामुळे जे माझे फोटो वगै फोटोज वगैरे तर ते क्लीयर पद्धतीचे येऊ लागले आणि त्याची क्वालिटी पण छान येत होती त्यामुळे माझी फोटोग्राफी मध्ये फोटोग्राफी ग सुधारली त्यानंतर जे माझेच फ्रेंड असताने तर ते माझे प्रेरणास्थान म्हणजे जो ज्याच्याकडून मी फोटो काढायचं आणि फोटोग्राफी शिकलो तो म्हणजे माझा मित्र योगेंद्र चव्हाण आहे तर ते माझा प्रेरणास्थानी आहे